अरे इथे किती कडक उन्हाळा आहे आता बापरे जेमतेम फरवरी महिना सुरू आहे आणि काय ऊन आहे बापा इकडलं नागपूरला की विचित्र उन्हाळा असतो काय करावं काही समजत नाही ह्या उन्हाचं आत्ता जेमतेम हा महिना सुरू आहे आता पुढचा महिना अजून अजून तर सुरुवात आहे ही हो नाही पण मार्च एंडपर्यंत तर राहीलच रे त्याच्यानंतर काय होईल किती क हो वाढणारच आहे तर वाढणारच आहे हो नं तेच काही समजत नाही असं भाजल्यासारखं आत्ताच वाटत आहे

हो हो हो हो मागच्याही वर्षी तसंच होतं टेम्परेचर तेवढं आणि यावेळेला तर कसं थंडी बिंडी कमीच पडलेली आहे ना जरा मेन म्हणजे कसे गरम वारे सुटतात ना ते लूची शक्यता असते तेच तर ना हो हो ठीक आहे